नवीन जन्मलेल्या बाळाचे पहिल्या पाचव्या दिवशी पाचवी पुजावं लागते त्याच्यात बाळाच्या आईला बाळाला काजळ वगैरे पाडून घालावं लागतं पाचवी नावाची देवी असते ती पूजावं लागते पाच दगड पुजावं लागतात नंतर बारश्याला बाळाचं नाव ठेवतात बाळाची आत्या येते ती नाव ठेवते आणि त्याला एका महिन्याचा झाल्यावर त्याला टिके द्यावे लागतात पल्स पोलिओचे टिके द्यावे लागतात ते झाले एका वर्षाचा झाला की त्याचं जन्मदिवस मनवावा लागतो